हॅलो हा कोण अच्छा कुठून बोलत आहे आपण उल्हासनगरवरनं उल्हासनगर किती नंबरला साहेब अच्छा अच्छा हा बोला ना अच्छा हो हो भेटेल ना साहेब चौदा रुपये किलोमीटर घेतो साहेब आम्ही

सुरवात मुंबईपासूनच करणार मुंबईमध्ये पण बरीचशी मंदिर आहेत तुम्हाला भरपूर बघायला मिळेल मुंबईमध्ये मुंब्र्याला गेलात तुम्ही मुंबादेवी आहे इकडं महालक्ष्मी आहे सिद्धिविनायक मंदिर आहे हाजी अली आहे अशी बरीचशी मंदिरं आहेत मुंबईच्या बाहेर पण आहेत मुंबईच्या बाहेर तर बरीचशी मंदिरं आहेत तुम्हाला कुठं कुठं जायचं आहे ते सांगितलं मग त्या हिशोबानी तुम्हाला आयडिया देतो हा हा टिटवाळ्याला महागणपती आहे हो हो हो हो एकविरा मातेलासुद्धा जाऊ शकता लोणावळ्याला गेलं म्हणजे तिथून जवळच आहे ते साहेब तुम्हाला ते हिशोबानी ते पण होईल रिझनेबल पण पडून जाईल म्हणजे एक दोन दर्शन साहेब आपली टॅक्सी आहे दा दहा सीटर आहे आपली गाडी दहा सीटर हो तुम्ही किती आहेत मेंबर तुमचे अच्छा अच्छा होऊन जाईल मग ॲडजस्ट मग मी एक नाही नाही साहेब कसं आहे माहीत आहे का ते टोलनाका वगैरे सर्व आमच्याकडे राहील ना बारा रुपयानी द्या

त्यात तुम्हाला बारा रुपयात साहेब ड्रायव्हरचा भत्ता तुम्हाला करावा लागेल हा हा ड्रायव्हरचा भत्ता एकतर तुम्ही जेवण द्या त्यांना चाय नाष्टा नाहीतर मग तीनशे रुपये पर डे लागेल चालतं आहे चालेल साहेब ओके